काय चालू आहे पाटीलसाहेब अच्छा अच्छा च्छा काल मी एक हँडसेट घेतला ओपोचा मस्त आहे आणि त्याचे किंमत पण चांग म्हणजे कमी पैशात चांगल्या प्रकारचे त्याचं सर्व ॲप वगैरे दिलेले आहेत आणि दुसरी अशी गोष्ट समोरच्यानं मला त्यात आपल्या ह्याच्यात काही हे वॉरंटी देतात पण यांनी या प्रॉडक्टची ह्याची हँडसेटची वॉरंटी दिली आणि ग्यारंटी पण दिली त्या ग्यारंटीसोबत त्याने एक दोनची म्हणजे एवढी ग्यारंटी दिली की त्यांनी खाली पाडून दाखवला मोबाईल पाडला तरी तो फुटला नाही म्हणजे एवढी या प्रकारची त्याने ग्यारंटी केली त्याच्यानं ते मोबाईल एकदम मला चांगला वाटला बा आणि त्याचे सर्व फीचर पाह्यले मी तर मला एकदम व्यवस्थित वाटला तर एक काम करशाल जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण ते घेतलाच एकदम चांगला आहे आणि दुसरी असं गोष्ट त्यात त्यानं ग्यारंटी दिल्याच्यानं आणि आपल्या जवळचा माणूस आहे त्याच्यानं मग ते एकदम चांगल्या रेंज म्हणजे कमी रेंजमध्ये आणि चांगल्या भावात आपल्याला ते परवडतेय आणि मी पण घेतलाय तुम्ही पण घ्या म्हणजे थोडंसं व्यवस्थित हाय आणि चांगला असल्या म्हणून मी त्याची शिफारस करतो बरं असं काय नाही मला चांगला वाटलं बुवा पण तुम्ही एकदा पाहा आणि घेऊन टाका आणि प्रॉडक्ट एकदम बेस्ट हाय काल पाह्यलं मी ते वाजवलं आणि कालपासूनच आज म्हणजे आज मी तुम्हाला सांगून राह्यलो आजही एकदम मस्त एकदम गाणे बिणे युटूब चॅनल बिनल मस्त होता त आणि त्यात एक विशेष म्हणजे आहे ते जे काही आपण फोटो बिटो पाहतो काढतो ना ते एकदम बेस्ट निघतात आणि विशेष म्हणजे त्याच्यात जे व्हिडीओ कॅमेरा आहे व्हिडीओ कॅमेरा एकदम स्पष्ट आणि एकदम व्यवस्थित दिसते असा एकदम हा एक मोबाईल चांगल्या प्रकारचा आहे बुआ ते आणि चांगला आहे म्हणून ते एक काम करा तुम्ही घ्या अशी माझी इच्छा आहे मी तर घेतलेलायच पण तुम्ही जर घेतला तर बरं राहील आणि वाजवी भात लावला त्यानं आणि विशेष म्हणजे आपल्याला बाकीच्यापेक्षा कमी पैशात दिला बाकीच्याला जर जास्त पैशात दिला आपल्याला टेन टक्के म्हणजे दहा परसेंट सूटही दिली त्यानं आणि त्यातही त्यानं काही कमी दिले आणि याच्यासोबत हॅन्डशेट पण त्यानं आपल्याला फ्री दिला त्याच्यामुळे एकदम मला बुवा चांगला वाटला तर तुम्ही काय करा आणि जे मला दिला तेच तुम्हाला पण देणार आहे म्हणून ते तुम्ही एक ओपोचा हँडसेट घेऊन टाका अशी माझी इच्छा आहे ठीक आहे मग हो चला चला चला काय हरकत नाही ओके ओके हो